आपले वृत्तपत्र भरपूर हे आहेत संचार आहे लोकमत आहे लोकसत्ता आहे दिव्या मराठी आहे सकाळ आहे

प्रत्येक पेपरमध्ये वृत्त आलेलं असत ह्या सणाचं पारशी लोकांसाठी ते त्यावेळेस त्यांचे येतं क हिंदूसाठी हिंदूचं येतं मुसलमाना असचं मुस्लिमचं मु मुस्लिमच्या सणासाठी येतं सगळ्यांचे प्रत्येक धर्माप्रमाणे वृत्तपत्रात येतं चांगल्या वाईट मेलेल्या ॲक्सिडेंट झालेल्या चांगल्या हुशार मुलांच्या विज शिक्षक विज बदल्या झालेल्या किंवा मुलं चांगले शिकलेले प्रत्येकांचे निकाल लागलेले वृत्तपत्रामध्ये आनेक अशा चांगल्या वाईट घटना आपल्याला कळून येतात आपण आपली रोज वृत्तपत्र वाचलं तर आपल्या जगातल्या घडामोडी कळत जातील जगात काय चाललेलं आहे चांगलं वाईट असं सगळ्याला आपल्याला समजलंं पाहिजे त्यासाठी माणसानी रोज वृत्तपत्र वाचलं पाहिजे पेपर वाचलेच पाहिजे पेपर वाचल्याच आपल्या जगातलं सगळं काही ज्ञान आपल्याला कळणार आहे त्याच्यासाठी आपण कुठला पेपर तुमच्या आवडीने दिव्या मराठी लावा संचार लावा समाचार लावा सकाळ लावा सगळं टाईम्स लावा सगळे लावा त्याच्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या बातम्या कळतील त्या बातम्यासाठी तुम्ही पेपर लावलाच पाहिजे